माझ्या घरी एक कार आहे आणि बाईक पण आहे पण त्याला कसं सर्व्हिशिंग करत राहावं लागते कारला जास्त पैशाचा खर्च आहे बाईकला वगैरे तेवढं नाही आहे पाच सहाशेपर्यंत सर्विशिंग होऊन जाते पण आम्ही कारला पाच सहा महिन्याच्या नंतर किंवा तीन चार महिन्याच्या नंतर करत असतो पण मोबाईल याला आहे ना बाईकला आहे ना आम्ही महिन्याचा करत असतो कारण की कसं कारला खूप खर्च आहे कारला जास्त खर्च असल्याच्याने तेवढं कसं आम्ही कार काही यूज करत नाही पण आम्ही बाईक वापरत असतो जास्त कुठे आम्हाला सहज छोटे मोठे शहरामध्ये जायचं असलं तर आम्ही बाईकच वापरत असतो आणि ते बाईक वापरतो तर म्हणून आम्ही मेन दर म्हणजे महिन्याला सर्विशिंग करत असतो ठीक आहे